मराठी ही माझी मातृभाषा आहे आमच्या घरी व समाजामध्ये बोलाचालाची भाषा म्हणजे मराठी आहे त्यामुळे मी मराठी बोलतो माझ्या शिक्षण हिंदीमध्ये झाले असेल तरी एक विषय हा मराठी असण्यामुळे माझे मराठीचे ज्ञान अधिक वाढले आहे प्रत्येक दहा किलोमीटर मराठी भाषा ही बदलत जाते त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील मराठीमध्ये थोडाफार फरक जाणवतो